हां हॅलो हां बोला ना हॅलो काय झालं हां येत आहे ना हो का कशामुळे हं बरंबरं ठीक आहे न थोड्या वेळानी येते दहापंधरा मिनिटांत हो का बाहेर खेळली वगैरे का मॅडम ती उन्हात हाओ का अच्छा आता बसून आहे का स्वरा मी बाहेर आहे येते ना दहापंधरा मिनिटांत नाही मॅडम मीच येते ना दहापंधरा मिनिटांत तिला काही औषध वगैरे दिले का हो का साखरपाणी वगैरे दिलं का नाही साखरपाणी वगैरे दिलं का हाओ का जास्त ताप वगैरे नाही आहे ना तिला हां हो हो का हं डॉक शाळेत डॉक्टर असेल तर दाखवून द्यायचं होतं थोडं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे